को कोच् खेळांडूसाठी कोचिंग अकॅडेमी जी आहे प्रशिक्षण देणारी कोचिंग अकॅडेमी जी आहे ती आमच्या इथे सूर्या कोचिंग अकॅडेमी म्हणून तिला ओळखले जाते सूर्या कोचिंग अकॅडेमीमध्ये खूप सारे प्र स्पोर्ट्स खेळले जातात तिथे तिथे चांगले प्रशिक्षण दिले जाते सर्वात जास्त चांगले प्रशिक्षण ते त्या सूर्या स्पोर्ट्समध्ये हे पर प्रशि प्रशिक्षण दिले जाते कशाचे क क्रिकेटचे क्रिकेटचे प्रशिक्षण चांगले दिले जाते क्रिकेटमध्ये जेवढे पण आत आत्ताचे जेवढे पण मोठे मोठे आपण क्रिकेट क्रिकेटस् झा हे बघतो खेळाडू बघतो जेवढे पण आता मोठ्या मोठ्या स्तरावर खेळलेले आहे आहेत देशाच्या बाहेर पण ते खेळलेले आहेत असे खूप सारे स्पोर्ट्स स्पोर्ट्स जेवढे पण खेळाडू आहेत जे बाहेर बाहेर देशात पण खेळून आलेले आहेत ते त्या सूर्या अकॅडेमीमधून निघालेले असतात तिकडं ती सूर्या अकॅडेमीमध्ये जे जे कोच असतात शिकवणारे जे कोच असतात ते कोच त्यांची जी ते कोच जेवढे पण त्यांचे विद्यार्थी विद्यार्थी आहेत अकॅडेमीमध्ये तेवढ्या सर्वांना डिसिप्लिन म्हणजे एकदम त्यांनी प्र म्हणजे त्यांची वागणूक जेवढी पण त्यांना वागणूक लावायची आहे ती चांगली वागणूक लावतात त्या त्यांनी चांगलं जे त्यांनी चांगलं त्यांचं खाणंपिणं चांगलं राहिलं पाहिजे अशी त्यांना त्यांचे त्यांना डाईट फॉलो करायला सांगतात त्यांना डाईट सांगतात की ही ही डाईट ठेवा हे हे खात जा या या टायमावर येत जा या या टायमावर उठत जा झोपत जा या या टायमावर आणि ते सकाळपासून ते रात्रीपर्यंत ते तिथे शिकवत असतात म मुलांना को कोणाला कोणाला काही म्हणजे हां कोणाला काही पैशांचा वगैरे पण काही प्रॉब्लेम असला किंवा काही त्यांना पड मग मग त्यांना त्याचं बा पैसे लवकर भरता आले नाही तरी पण ते त्यांना सवलती देतात च आणि शिकू देतात त्यांना प्र त्यांना तरीही ते सग सगळ्यांना सर्वांना सर्वांना तेवढेच प्रशिक्षण देतात तेवढंच ते शिकवतात जेवढं ते इतर मुलांना शिकवतात असं कोणामध्येही भेदभाव करत नाही आणि त्यांच्या शिकवण्यामुळेच आजकालचे जे जेवढे पण मोठे मोठे आपण खेळाडू बघतो ते त्या सूर्या अकॅडेमीमधून निघालेले आहेत सूर्या अकॅडेमी सूर्या अकॅडेमीमध्ये प पैसे पण जास्त घेत नाहीत जेवढे पण ओके खे खेळासाठी जेवढे पण तुम्हाला शुल्क लागत असलात पैसे लागत असतात तेवढे पण पैसे कोणते जास्त घेत नाहीत आणि शिकवतात खूप चांगले प्रशिक्षण देतात त्यांच्याकडूनच सर्व जेवढं पण त्या क्रिकेटसाठी लागणारी बॅट असते बॉल असते स्टंप असतात हेल्मेट असतं ग्ल मग जेवढे हातात घालायचे ग्लब्ज असतात शूज असतात ते सर्व त्यांच्याकडून दिले जातात प्रोवाइड करतात आणि म्हणून त्यासाठी ही खूप चांगली अकॅडेमी म्हणून आपण तिला हे तिला चांगली अकॅडेमी म्हणून आणि चांगली अकॅडेमी म्हणून आपण तिला गणू शकतो